हॅलो हॅलो आम्हाला लग्न आहे आमच्याकडे आमच्याकडे लग्न आहे हळदीचा कार्यक्रम संगीत मेहंदीचा कार्यक्रम आणि लग्नाचा रिसेप्शनचा कार्यक्रम आहे आम्हाला सी डी वगैरे बनवायची आहे आम्हाला आडीओ विडीओ हां तर किती पैसे वगैरे घ्याल लाख अच्छा तर मग ते तुम्हाला आम एवढे तर कमी जास्त करू शकाल का हो का बरं हो नक्की याल न तारीक मग सांगून देते मी न नंतर फोन करते आ तारीख सांगून देते लग्नाची हां हं मेहंदीच्या दिवशी संगीत मेहंदी राहते हळदीचा कार्यक्रम आणि लग्न आणि रिशप्शन हो हो आम्हाला आडीओ विडीओ बनवायचे

तुमच्याकडूनच बनवायचे आहे ते स्टुडिओचं नाव का आहे तुमचे ते हं हां हा तिथून बनवायचे आहे हो मला ना आठवलं नाही आहे तिथून बनवायचे आहे आम्हाला बरं ठीक आहे हो थोडीशी कमी जास्त कराल

हो पाहिजेन न मुलामुलींचे वगैरे अजून आई बाबांचे पाहिजेन आणि फोटो आम्हाला आता फोटो काढून घ्या त्याची ॲडीओ विडीओ मग कमी जास्त करता येते फोटो कायच आम्हाला तरी शंभर फोटो वगैरे हवे आहे

हं ठीक आहे हां ठीक आहे ठीक आहे